मी महाराष्ट्रीयन आहे पण महाराष्ट्रातले सगळे पदार्थ तर आवडतातच माझ्या घरी पण महाराष्ट्रीयन सोडून जर एखाद्या प्रांतातलं पदार्थ बघायचं म्हटलं तर मला साऊथ इंडियन पदार्थ खूप आवडतात साऊथ इंडियन पदार्थापैकी इडली सांबर घेऊया म्हणजे इडली सांबर पौष्टिक आणि वन मील पॉट आहे त्याच्याने पोट पण भरतं छान काही त्रास पण होत नाई प्लस त्याच्यात खूप चांगले वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळे धान्य असल्यामुळे ते पौष्टिक पण बनून जातं इडलीसाठी आपण तांदूळ वापरतो उडदाची डाळ वापरतो आणि मेथीदाणे टाकतो थोडेसे पोहे पण टाकतो आणि ते एक पूर्ण दिवस भिजवतो आणि दळून आपण फॉर्मेट करायला ठेवतो आणि फॉर्मेट केल्यामुळे त्याच्यात काही जीवनसत्त्वाची वाढ होते फॉर्मेंटेशन प्रक्रियेने डायजेस्ट करायला पण चांगली मदत होते जे लोक वेटलॉससाठी प्रयत्न करत असतात त्यांना स्पेशली हे पदार्थ हवे असे सजेस्ट करतात इडलीसोबत आपण चटणी करतो चटणीमध्ये नारळ असतो नारळ हा एक ऑइल आपल्या जॉईंटसाठी चांगलं असतं प्लस ना ओला नारळ खाल्ल्याने आपल्या बुद्धी तल्लख होण्याला पण मदत होते तर चटणीमधे आपण नारळ घालतो मिरची घालतो कोथिंबीर घालतो जिरं घालतो थोडंसं आंबट घालतो थोडंसं गोड घालतो सगळ्यात चवी एका ठिकाणी मिळतात ह्या पदार्थामधे प्लस आपण सांबार पण करतो सांबारमधे वेगवेगळ्या भाज्या घालू शकतो आपण डाळी असतात आणि त्या आपण पौष्टिकच असतात त्यामुळे ह हा पदार्थ स्पेशली मला जास्त आवडतो म्हणजे जो माझ्या मुलांच्या दृष्टीने पण चांगला आहे करायला पण सोपा आहे आणि पौष्टिक पण आहे